हां बोला हां तुमचं बजेट काय आहे म्हणजे तुम्हाला किती रुपयांची एस आय पी काढायची आहे आता हां आपल्याकडे ना कसं आहे सर की समजा तुम्हाला जर एस आय पि बनवायची आहे ना तर तुम्ही लॉकिंग पिरियड आपल्याला तीन वर्षांचा आहे तीन वर्षं तुम्हाला एस आय पि कंटिन्यू करावी लागेल त्याच्यानंतर एस्स आय पीमध्ये तुम्हाला रिटर्न्स पण आपण मार्केट अकॉर्डिंग देतो आहे म्हणजे मार्केट जर फ्लक्च्युएटिंग असेल तर तुमचा लॉस पण दिसू शकतो आणि मार्केट जर हाय असेल तर तुम्हाला प्रॉफिटही दिसू दिसू शकतो तुम्ही एस आय पीसोबत एफ डी वगैरे करू इच्छिता का तुमचं बजेट काय असेल एफ डीसाठी नाही एफ डी म्हणजे आपलं फिक्स्ड डिपॉझिट असतं ना तर तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एक मोठा लंपसम अमाऊंट देऊ शकाल का तुम्ही आम्हाला असं जर दोन लाख पाच लाख असा ते प् त्याच्यावरती आपण एक चार टक्के तुम्हाला रिटर्न इंटरेस्ट देतो समजा तुम्ही आता याच्यामध्ये पाच वर्षांसाठी अ पाच लाख रुपये डि फिक्स्ड डिपॉझिट करत आहे तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला एक चार पर्सेंटने तुम्हाला रिटर्न्स त्याच्यावरती मिळणा इ इंटरेश्ट मिळणार हां तुमची मुद्दल तशीच राहणार ठीक आहे हां पण मग चार आता ते पाच लाख रुपये जर तुम्ही काढलेत तर प्रॉब्लेम होणार की तुम्हाला इंटरेश्ट कमी मिळणार तो कमी मिळेल हां हां एस आय पी आहे आणि तुम्हाला लोन वगैरे काही घ्यायचं आहे का सर आपल्याला अकरा टक्क्यांचं चाललं आहे सर अकरा टक्के पर इयर हो आणि आणि आणि त्याच्यामध्ये सर अकरा टक्के प् इंटरेश्ट तर आहेच तुम्हाला प्लस लोन तुम्ही घ्याल आमच्याकडून तर तुमच्या ल् लोनवरती आपल्याला एक दोन टक्के आपण कमी करतो इंटरेस्ट म्हणजे नऊ टक्क्यांपर्यंत इंटरेस्ट देतो आपण तुम्हाला हां तर लोनची काही गरज आह् गरज आहे का तुम्हाला

किती लाखांचं लॉन् लोन लागेल हां तुमचं आता ॲन्युवल इन्कम काय असेल अप्रॉक्सिमेट्लि ओक्के एक काम करता का सर तुम्ही डायरेक्ट्लि बँकेत याल का आं मग बँकेत येऊन आपण बोलू या एक तुम्ही एका ता तासाभरात बँकेत या मग आपण बोलू या ठीक आहे ओके धन्यवाद सर